सुरेश पाटील सर बोलताय सर तुमचा काही गाण्याचा प्रोग्राम या आठवड्यामध्ये कुठे आहे का हां सर तुम्ही कोणत्या गाण्यांवर बोलतात मराठी हिंदी तुमचं तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड झालंय गाण्या संदर्भामध्ये तर असे तर त्याविषयी तुम्ही जर काही सांगितलं तर मला लक्षात येईल ओके नॉनस्टॉप सिंगी बरं बावन्न आठवडे हा कार्यक्रम चालू होता का ओक्के तो फक्त रात्रभर होता की दिवसापण चालू होता नॉनस्टॉप होता दिवस रात्र ओके ज्याला जसा वेळ ॲडजेस् होतोय त्या पद्धतीने गात होतेे गाणारी लोकं ओके तुम्हाला कसा वाटला तो कार्यक्रम ओक्के अरे वा म्हणजे मोहोम्मद रफी हे आदर्श आहे तसं मग तुम्ही एखाद्य गाणं बोलू शकता का दोन ओळी ओके ओके बरं बरं हां हां तुम्हाला अजून इतर काही गाय गायकांचं ओके सर धन्यवाद ओके